हो तुम्ही कोण को कुठून बोलून राहिले तुम्ही हां हां हां बोला

हां हां हां कधीपासून होऊन राहिला तो पेन हो का तर आजपर्यंत मग कुठं कोठून घेतली असाल ना तुम्ही सजेस वगैरे कोणाकडून घेतली असेल ना काही हो का तो सर केमिकलचं तसंच राहते तो म्हणजे तात्पुरतं मग चांगलं वाटते गोळ्या खातले नाही का मग अजून घुमून फिरून तो चालूच होतो तर हा तर तुम्ही आयुर्वेदिक पद्धतीने कराल तर थोडा छान राहील कारण की माझ्याकडं आयुर्वेदिक पद्धतीने इ इलाज होतो त्याचा नाही का मी दोन मी आता त्याचा सजेस करतो आयुर्वेदिकचाच नाही का तर जो स्कॉटमनला पेन जो आहे तुमचा म्हणजे आयुर्वेदिकचा कसा थोडा लेट येते ना इलाज पण पूर्ण पत ज खतम करतो तो तर हा तर तो तीन चार महिन्याचा कोर्स आहे तो हा तो जर कंप्लीट केल्या तुम्ही तर तुमचं जे जे बीमारी तुमचा पेन वगैरे हो होणं तर पूर्णपणे बंद होऊन जाईल सर तुमचा ठीक आहे ना ठीक आहे हो हो